प्रत्येक राज्यामध्ये भरपूर जण आपला व्यवसाय उघडण्याचा प्रयत्न करतात तर भरपूर प्रकारचे व्यवसाय असतात उदाहरणार्थ एका ठिकाणी जर किराण्याचे दुकान असेल तर ते आपल्याला भरपूर ठिकाणी किराण्याचे दुकान आपल्याला आपल्या चौकामध्ये किंवा आपल्या घराबाहेर व भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात तर त्यामध्ये भरपूर त्यांचा कॉम्पिटेशन वाढलेला असतो तर हे व्यवसाय करणे खूप कठीण असते त्या व्यवसायात प्रत्येकजण माहितीपूर्वक आपण जाणून घेतले पाहिजे व्यवसाय चा वाटा आपल्याला आपण समजून घेतला पाहिजे आणि व्यवसायासाठी भरपूर अशा गोष्टी लागतात तर त्यासाठी त्याचा पायाभूत आपण पूर्ण नियमितपणे आपण पार केला पाहिजे व सरकारकडून भरपूर नियम हे लागू होतात आपल्याला तर उदाहरणार्थ जी एस टी वगैरे आणि आपल्याला दुकानाचे भाडे वगैरे सर्व आपल्याला गोष्टी आपण माहीत करून घेतल्या पाहिजे आणि ग्राहकांना आपल्याकडून कशी सुविधा उपलब्ध होतील त्याविषयी आपण जाणून घेतले पाहिजे